माझं असं काही खास विक्रम नाही पण एक सांगायचाच झाला तर मला जॅवलिंग थ्रोमध्ये द्वितीय क्रमांकचा प्राइज मिळालेला माझ्या शाळेत तो गेम एक म्हणजे जॅवलिंग थ्रो म्हणजे आत्ता नीरज चोप्रासारखं मोठं नाव गाजतं आहे दे जगभरात देशभरात नाही तर जगभरात तर तोच त्याच स्पोर्टमध्ये मला शाळेत सेकंड प्राइज मिळालेलं अशी काही खास गोष्ट नाही पण त्यात स्टेबिलीटी अंगाची ताकद आपली जी पॉवर असते थ्रोइंगसाठी ती इम्पॉटन्ट असते आता मी किती वेळ धावते रोज तर साधारण पाच ते दहा मिन्टं हे माणसाने धावलंच पाहिजे पण मी बोलायचं झालं तर पाच मिन्टं धावते रोज आणि मला फ्युचरमध्ये एकच ध्येय आहे की भारताला कुठेतरी इन्टरनॅशनल ध्ये इन्टरनॅशनल पोजीशनवर रिप्रेजेंट करायचं असं नाही की जॅवलिंग थ्रोमध्येच पण बरेचसे स्पोर्ट्स आहेत जे मी खेळते आणि मला खेळायलाही खूप आवडतं आता अथलिट म्हणून मी नेहमीच विचार करेल की बॅडमिंटन किंवा रनिंग रिले हे भर् बरेचसे स्पोर्ट्स असतात जे खूप आपल्या देशासाठी खूप मायने ठेवतात आणि आपल्याला ते जपायला पण पाहिजे असं नाही की हे सगळे झाले तर आपण आपल्या आयुर्वेदिक स्पोर्ट म्हणजे की योगा किंवा जिम्नॅस्टिक्स हे योगा आणि जिम्नॅस्टिक्स खूप सारखे असतात पण ते आपल्याला रिप्रेझेंट करणं हे आपलं भाग आहे जिम्नॅस्टिक झालं तर मी रिप्रेझेंट करेल त्याला पण त्याच्यासाठी माझी बॉडीची फ्लेक्सिबिलिटी तेवढी लागेल आणि हे माझं ध्येय आहे की मी आत्ता तेवढी मेहनत करावी माझ्या शरीरावर अँड त्याच्यासाठी मी मेहनत करते आहे आणि मी पुढेही करेल आणि म्हणूनच मला ते जिम्नॅस्टिक्स हा स्पोर्ट्स इंडियाला रिप्रेझेंट करून द्यायचा आहे आणि योगा हा स्पोर्ट्स आपण जपला पाहिजे कारण की तो आपला देशाचा स्पोर्ट आहे आणि आपण त्यात कधीही मागे न पडणं हे आपलं कर्तव्य आहे धावणं ही शरीराची गरज आहे आपण कधीही ती चुकवू नये